आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या खास पदार्थ म्हणजे रोडगे जाडसर कणीक मिळून त्याच्या तीनचार चकत्या हातावर थापून घेतात मग त्याचे गोळे बनवतात आणि शेणाच्या गवऱ्यांवर भाजून घेतात मग काय मस्त हाणायचं म्हणजे जेवायचं मटणाबरोबर पण शाकाहारी असाल तर वांग्याच्या भाजीबरोबर पण खाऊ शकता सांबार वडी हा सांबार म्हणजे इटलीचा सांबार नाही बरं विदर्भाचा सांबार म्हणजे कोथिंबीर कोथिंबीरीचं सारण बनवतात मैद्याच्या रोलमध्ये स्टफ करतात आणि तळून घेतात शेगाव कचोरी याबद्दल काही विशेष सांगायची गरज नाही ख्रिस केल भाऊंनी चक्क सिद्धच करून टाकलंय अजून एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे बहिरमाचं हंडी मटण मटणासारखंच मटण असतं फक्त मातीच्या हांडीत शिजवतात तरी आम्हाला फार कौतुक आहे त्याचं